होय बरोबर आहे हल्ली जमाना हा मोबाईलचाच निघालेला आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल भेटला मुलगा सहावी सातवीत नाही जात की त्याच्या हातामध्ये त्याचा एक स्वतःचा वैयक्तिक मोबाईल राहते त्यामध्ये मोबाईलमध्ये आला मोबाईलमध्ये आला की मुलांच्या डोक्यात दुसरं काही नाही शिरत कारण बालावस्था राहते मग पहिले मोबाईल्स म्हटले तो गेम्स डाउनलोड करतो गेम्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेम डाउनलोड करतो एक गेम दोन गेम नाहीत तर बरेच सारे मग गेम डाउनलोड करतो आणि एक गेम खे खेळला का दुसरा गेम दुसरा गेम खेळला का तिसरा गेम कंटिन्यू गेम्स चालू राहतात आणि गेम्समध्ये पण असं राहते की लेवलनुसार गेम राहतात जशी एक लेवर पार केली की दुसरी लेवर पार करण्याची त्याची पण तीव्र इच्छा निर्माण होते आणि ते लेवर पार करत करत करत तो लेवल तो पार करते पण त्या लेवर पार करण्याच्या नादामध्ये इकडे त्याचा वेळ पण तसाच वाया जातो तसाच वेळ पण तसाच पार पडतो त्यामुळं हे कुठंंतरी थांबलं पाहिजे लहान मुलांना एवढ्या बालावस्थेमध्ये मोबाईलपासून दूर तर ठेवलेच पाहिजे कारण की याचा दुष्परिणाम म्हणजे एक ते त्यांचा सध्याची बालविकास असणारी बुद्धीमत्ता तिथं ख बुद्धी खचून जात आहे आणि बालावस्थेतली त्यांना जी बाल गेम बालपणीची गेम खेळण्याचे वय आहे ते निघून जात आहे आणि मोबाईलचा वापर आणि या मोबाईलच्याच वा वा कंटिन्यू वापरामुळे त्यांच्या डोळ्यावर पुन्हा परिणाम होत आहे खूप लहान वयाचे असताना मुलांना चष्मे लागलेले आहेत हो आणि हे सर्व जर गोष्टी रोखायच्या असेल तर मुलांच्या हातातला मोबाईल साईट करून त्यांना मैदानी गेम खेळ पाठवल्यास पाठवावे लागेल कारण मैदानी खेळली तर त्यांचे डोळेच नव्हे तर सर्व गोष्टीही चांगल्या राहतील अहो त्यांना कंटिन्यू खेळ खेळावे लागो लाओ उन्हाळ्या पण मोबाईल मोबाईल च्या व्यतिरिक्त मैदानी गेम मग त्यांची आवडी त्यांच्या पद्धतीने त्यांना जो खेम खेळ खेळ खेळायचा आहे ते वे ते गेम खेळण्यात त्याला प्राधान्य द्यावे त्यांनी कोणाला स्विमिंगचा असेल तर स्विमिंगमध्ये जाईल कोणाला क्रिकेटचा शौक असेल तर क्रिकेटमध्ये खेळेल कुणाला कबड्डी कुणाला खो खो तर कुणाला लंगडी अशा बरेच सारे गेम हे मैदानी गेमवर आहेत तर पहिले त्यांनी घर सोडावे आणि मैदानी गेमवर जावे लागेल तरच इंडिया डेव्हलप होईल